म्हणून त्यामुळेच सांस्कृतिक फूट दूर होते का लोकत्र एकत्र कसे येतात याबद्दल मला काही जास्त फारशी माहिती नाही हां मन म्हणून त्यामुळे लोक आनंदाने सगळे एकमेकांसोबत सलोख्याने राहतात आणि एकत्र येऊन त्या गोष्टीचा एन्जॉय करतात किंवा त्या गोष्टीचा मानसन्मान करतात आणि एकत्रित सलोख्याने राहतात असं मला वाटते